आपल्या सांस्कृतिक परंपरा साजर करण्यासाठी आणि त्यांचा मान ठेवण्यासाठी मराठी भाषक हा नेहमीच प्रयत्न करीत असतो आणि तो त्यांच्या प्रयत्नांना यशही देत असतो जे तो नेहमीच प्रयत्नशील असतो आणि तो कोणत्या प्रयत्नांद्वारे आपलं भाषेची सांस्कृतिकता साध्य करत असतो तर त्या तर तो त्यासाठी अनेक माध्यमांचा उपयोग करत असतो त्या माध्यमांमध्ये कथा कविता कादंबऱ्या नाट्य गीत नृत्य अशा अनेक बाबींची मिश्रण म्हणजे तो आपल्या साहित्याची ओळख वेगवेगळ्या पद्धतीने करवण्यासाठी या सर्व बाबींचा तो उपयोग करीत असतो त्यात हल्लीच्या काळामध्ये नृत्य गा गीत गायन वाद्यकला हे सुप्रसिद्ध आहेत आणि त्या आपण बघितलेल्याच आहेत त्यात एक मराठी भाषक हा नेहमी आपल्या भाषेतून आपल्या बोलीतून आपल्या वर्तणुकीतून आपल्या भाषेची आणि संस्कृतीची ओळख आपल्याला नेहमीच करवीत असतो त्याच्या बोलण्यात त्याच्या बोलण्याच्या चढउतारात चढउतारानुसारच आपण ओळखू शकतो की हा एक काहीतरी मोठा भाषक असेल हे आपल्याला जाणून येतं कारण की त्यांची बोलण्याची जी पद्धत असते लय असतो त्यांच्या ज्या भाषणामध्ये त्यांच्या भाषेत त्या त्यांच्या वाक्यांमधला जो चढउतार असतो तो सामान्य माणूस त्या सामान्य माणसाला त्यातला फरक कळू शकतो कारण की आपण बोलताना आपण बोलायचं म्हणून आपण सहज बोलून जातो पण जी आपल्या भाषेची सुंदरता आहे ती फक्त या भाषकांना बऱ्यापैकी खोलवर अवगत असते आणि ते त्यांना माहिती असतं की आपण असं उदाहरणार्थ म्हटलं की आपण एखादा शब्द बोलतो एखादं वाक्य बोलतो ते बोलायचं म्हणून बोलायचं किं किंबहुना आपल्याला फक्त त्याचा अर्थ माहिती असतो पण त्या शब्दाशी निगडित असलेले कित्येक शब्द किंवा त्या शब्दाशी निगडित असलेले कित्येक अर्थ हे फक्त एक मराठी भाषकालाच माहिती असतात म्हणजे आपण जसं म्हणतोय की आणि आणि आणि म्हणजे आपण एखाद्या गोष्टीसोबतची निगडित असलेली गोष्ट असं आपण गृहीत धरू पण मराठी भाषेत हे तिथपर्यंतच थांबत नाही तर त्यांना आणि या शब्दाशी निगडित असलेले अनेक शब्दांबद्दल ज्ञान असतो आणि आणि या शब्दाला आपण कित्येक वेगवेगळ्यारित्या कित्येक वेगवेगळ्या शब्दां म शी जोडून आपण त्याचा वापर करू शकतो ह्याचंही त्यांना ज्ञान अवगत असतं आणि ते नेहमीच समाजात आपलं ज्ञान प्रकट करण्याचा प्रयत्न करीत असता आणि आपल्याला आपल्या भाषेची संस्कृतीची ओळख आपल्या परंपरा आणि समाजाची ओळख करवत असतात